तंत्रज्ञानाचा मुलावर होणारा परिणाम आणि त्यांच्यापासून घ्यायची काळजी खालीलप्रमाणे आहे तंत्रज्ञान हे आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनलेला आहे विशेषतः ना लहान मुलं मोबाईल टॅबलेट संगणक इंटरनेट या गोष्टीचा मुलांच्या शिक्षणासाठी व माहिती मिळवण्यासाठी खूप उपयोग होतो पण याचं सविस्तर केल्यास त्यांचे काही हानिकारक परिणाम होत होऊ शकतात तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे होणारा घातक परिणाम पहिला शारीरिक आरोग्यावर परिणाम सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यावर ताण येतो झोपण्याची गुणवत्ता कमी होते मान खांद्याला दुखणे हो दुखणे सुरू होते दुसरा मानसिक आरोग्यावर परिणाम मला आभासाच्या जगात अधिक रस रमायला लागतात त्यामुळे एकटेपणा चिडचिडेपणा व्यसनाधीनता निर्माण होतो तिसरा शैक्षणिक नुकसान शिक्षणाच्या वेळेसह सोशल मीडियाकडे किंवा गेम्सकडे लक्ष जातो आहे यामुळे अभ्यासावर परिणाम होतो चौथा सामाजिक कौशल्य कमी होणे प्रत्यक्ष संंवाद कमी झाल्याने मुले इतरांशी नीट संवाद साधू शक शकत नाहीत पाचवा आक्रमक वर्तन हिंसक गेम किंवा व्हिडिओ बघितल्यामुळे आक्रमक वर्तन तयार होऊ शकतो आता आपले हे तर झालेलं आहे परंतु मुलाची काळजी कशी घ्यावी पहिलं आहे ठराविक वेळ मर्यादित करणे मोबाईल्स गेम्स किंवा टी व्हीवर ठराविक वेळ निश्चिती करा दुसरा आहे शैक्षणिक ॲपचा वापर वाढवा शिक्षणविषयक मजकूर आणि ॲप्स वापरास प्रोत्साहन द्या तिसरं आहे ओपन संवाद ठेवा मुलांशी नेहमी संवाद ठेवा त्यांनी काय पाहात आहेत काय शिकत आहेत हे जाणून घ्या चौथं मैदानी खेळ आणि वाचन त्यांना त्यांना बाहेर खेळायला पुस्तक वाचायला आणि सामाजिक क्रियाकलापासून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा पाचवा आहे पालकाचे निरीक्षण आणि उदाहरण पालकांनी स्वतः स्वतःही तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवा मुले पालकांचे अनुकरण करतात या सर्व गोष्टीचा निष्कर्ष येतो की तंत्रज्ञान ही योग्य मार्गाखाली आणि मर्यादित वापरले तर उपयोगी आहे पण त्याचा अतिरोधक टाळणं अत्यंत गरजेचं आहे मुलामध्ये शारीरिक मानसिक आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे धन्यवाद